तसं पहायला गेलं तर मी एक रायटर आहे कंपोजर आहे आणि सिंगरही आहे आणि गाणी लिह लिहायला मला फार आवडतात आणि गाणी लिहायला अशी आवडतात की गाणी मनातून यायला पाहिजे मनातून आले तर ते हृदयापर्यंत जातात आणि हृदयापर्यंत पोचलेला गाणी हा मलाच नाही तर समोरच्या व्यक्तीलाही आवडणार म्हणून माझा हाच प्रयत्न असणार की माझे गाणी हे दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श करून जायला पाहिजे आणि ते जर गाणी स्पर्श करून गेली नाही तर त्या गाण्याचा काही अर्थच नाही म्हणून गाण्यामध्ये भावनाही पाहिजे ती प्रेम भावना असो दु खाची असो सुखाची असोत कोणतीही भावना असो पण गाणी हा हृदयाला स्पर्श करून गेला पाहिजे तेव्हाच त्या गाण्याचं महत्त्व ऐकणाऱ्याला होईल बनवणाऱ्यालाही होईल म्हणून माझ्या मते गाणी हा हृदयस्पर्शी पाहिजे मग विषय कोणताही असू दे त्यात काय दुसरं काय मग त्याच्यात कितीही तुम्ही टाका आणि गाणी कसंही बनवण्याचा प्रयत्न करा पण गाणी नेहमी हा भावनांचे स्थान कायम ठिवणारा पाहिजे तेव्हाच गायकाला आणि लिहिणाऱ्याला त्याची खरी ओळख दुसऱ्यासमोर दाखवता येईल आणि स्वत लाही वाटायला पाहिजे की नाही मी हा गाणी लिहिला लोकांना आवडला मलाही आवडला पण स्वत ला आवडण्यापेक्षा लोकांनाही आवडणं तेवढंच महत्वाचं आहे